तुमच्या राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत मराठी भाषा कोणती भूमिका बजावते खरं सांगायचं तर प्रत्येक राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेत त्या त्या राज्याची जी मातृभाषा असते ती महत्त्वाचीच भूमिका बजावत असते मुळात जे ज्ञान मिळतं ते हे मातृभाषेतून मिळालेलं ज्ञान हे आफाट असतं इंग्रजी ही नंतर येतं पण मातृभाषेतलं ज्ञान हे पटकन समजतं त्यामुळं महाराष्ट्राच्या शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मराठी भाषा ही मोलाची भूमिका बजावते असंच मी म्हणेन कारण मराठी हे सर्वदूर पसरलेलं आहे मूल जेव्हा वावरतं तेव्हा काही ते समाजामध्ये जेव्हा मिसळतं तेव्हा मरा इंग्लिश बोलत नाही समाजातला बहुतांशी लोक ऐंशी टक्के लोक हे मराठीच बोलणारे आहेत त्यामुळं त्या मुलाला मराठी येणं आणि मराठी समजणं हे फार आवश्यक आहे त्यामुळं ज्ञानाची जी लालसा आहे किंवा इतरांकडून जे मिळणारं ज्ञान आहे हे मराठीतून त्याला मिळत असतं तेव्हा त्याची मराठी जर चांगली असेल तर त्याचं ज्ञानही आपोआप चांगलं होऊ शकतं पण त्याला जर मराठीच कळत नसेल तर मग ज्ञान मिळवण्यामध्ये त्याला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळं शैक्षणिक व्यवस्थेमध्ये किमान पाचवीपर्यंत तरी मराठी भाषा ही महत्त्वाची आहे असं माझं मत आहे आणि प्राथमिक शिक्षण तरी मराठी भाषेतून दिलं जावं अशी माझी आग्रहाची विनंती आहे